शेतकऱ्याच्या आत्महत्या टाळण्यासाठी भरपूर हेल्पलाईन नंबर आहेत प्रथम आहे किसान कॉल सेंटर तिथे आपल्याला शेत शेतीविषयक समस्या आणि त्याबद्दल मार्गदर्शन मिळते हेल्पलाईन क्रमांक आहे एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक आणि दुसरा आहे आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाईन प्रथम हेल्पलाईन नंबर आहे एक्याण्णव बावीस सत्तावीस चोपन्न सहासष्ट एकोणसत्तर दुसरा हेल्पलाईन नंबर आहे एक्याण्णव बावीस सत्तावीस चोपन्न सहासष्ट सदुसष्ट या हेल्पलाईन क्रमांकावरून आपण शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी समुपदेशन मिळते तिसरा पर्याय आहे आयकॉल त्याचं हेल्पलाईन नंबर आहे एक्याण्णव बावन्न अठ्याण्णव सत् अठ्याहत्तर एकवीस आणि चौथा पर्याय आहे महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यातूनही मार्गदर्शन मिळू शकते पाचवा पर्याय आहे जिल्हा आत्महत्या प्रतिबंध कक्ष यातूनही आपल्याला माहिती मिळू शकते आणि आम आमच्या परिसरात काही स्थानिक कृषी कार्यालयं आहेत तिथे समु समुपदेशन मिळू शकते काही वैद्य एक वैद्यकीय महाविद्यालय आहे तेथेही मार्गदर्शन मिळू शकते शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी ही गोष्ट खूप अवघड असते कारण घरातला कर्ता माणूस जेव्हा जातो तेव्हा घरावर खूप मोठं संकट येतं घरातील घराची परिस्थिती खालावते प्रत्येक व्यक्तीला सांभाळण्याची जबाबदारी ही एका ही जबाबदारी जेव्हा एक शेतकरी घेत असतो व त्याच्या कुटुंबाची जबाबदारी तेव्हा हे कुटुंब हे खूप आनंदात राहत असते पण जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा कुटुंबाला खूप मोठा मानसिक फटका बसतो धन्यवाद